मॅडम मी असं बोलते की मला भाजीपाला घ्यायचा होता मी बोलते अकोल्यावरून बोलते तर मला का नाही हे भाजीपुरतं कोणतं शॉप आहे तुमचं कुठं राहता बा मॅडम तुम्ही हो का मग तुमच्याकडं भाजीपाला भेटेल का मग मला मला पार्टी आहे माझ्या घरी भाजीपाला पाहिजे होता मला माझ्या घरी का नाही माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे तर पार्टी द्यायची आहे मला मॅडम तर मला बटाटे पाच किलो लागतात टमाटर काय भावानं देणार मॅडम तुम्ही तर मॅडम मला भरपूर भाजीपाला घ्यायचा आहे ना भेंडी टमाटर मटरच्या शेंगा असे भरपूर वस्तू घ्यायचे तर आणखी कमी भाव करू शकता का तुम्ही बरं मग मॅडम तुम्ही माल कुठून बोलवता

हां हां हां मॅडम तुम्ही घरपोच सेवा करता का आम्हाला तिथं यं कस्टमरच घेऊन यायला लागतं आहे बरं बरं बरं बरं मग थोडाफार भाव कमी करा आणि आम्ही उद्याला मी पाठवते कस्टम मुलांना माझ्या आणि हिशोबशीर भाव देसाल आणि माल घेऊन येतील आम्ही बरं थँक्यू मॅडम बोलायचं आणखी बोलायचं का बरं बरं बरं बरं मॅडम मग मी माझ्या मुलाला पाठवते हिशेबशीर माल देजा बरं बरं ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम